हां हो मी काय म्हणत होते आता मी पण आता मी पण एप्रिलला रिटायर्ड झाले सगळी झाली रिटायरमेंटची कामं तर आता हे पुण्यात राहून या बदल्या बिदल्या कंटाळा आला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे किती गर्दी गर्दी वाढली आहे ना पुण्यामध्ये हां हां तेच की हां तिकडे आपलं हरिपूरला शे शेत पण होतं नाही मा हां दादांचं होतं हां

हां हां नाही मला फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा मला की नाही घा असं जमिनीवर साधं का होईना असं साधं घरं आवडतं ते फ्लॅट बीट नाही पुण्यात सगळं आयुष्य फ्लॅटमध्ये गेलं आहे छान हां हां हां हां होय आणि जरा आम्हाला तिकडे झाडं बिडं खूप इ इच्छा होती पण या नोकरीमुळे काय जमलंच नाही बघा छान फळं बागं लावायची भाजीपाला करायचा हां असं साधं सिम्पल लाइफ बघा शांत हे शहरात राहून सगळं सारखं ते नोकरी व्यव हां काय

हां हो निसर्गाच्या जवळ शांत लाईफ आता उरलेलं मस्त घालावं असं वाटतं आहे आपले बरं नातेवाईक पण आहेत ना शेता तिकडे सांगली कोल्हापूरला

हां हां होय अधूनमधून जरा अधूनमधून जरा टुर्स काढायच्या भारताच्या बाहेर परदेशात काय नको एवढं नंतर बघूया निदान भारतातली काही तरी हां आयोध्या वगैरे हो आयोध्येला जायचं होतं ते आता छान रामाचं मंदिर केलं आहे तिकडे जाऊन रामलालाचं दर्शन श्रावण पण आता सुरू होतो आहे छान जरी शं हां शंकराची ज्योतिर्लिंग होईल तेवढं करायचं हो हो हो

हां होय पण आता पु होय प्लॉट घेताना आता पूर बीर येणार नाही असं बघायला पाहिजे कारण तिकडे प सांगलीत खूप पूर येतो म्हणतात ना हां हां

हां हो हो तुमच्या मित्रांना सांगून ठेवा जे काय काय सांगलीत आहेत त्यांना सांगून ठेवा असं असं आम हां होय चांगली जागा बघा म्हणावं छोटीशी का होईना असली तरी चालेल हं चांगल्या एरियात असं हां होय होय होय हां आता काय मोठ्या घराची काय गरज नाही एवढं कोण आता मेनटेन करत बसतं आहे हां गरजेपुरतं तीन खोल्या छान असल्या म्हणजे झालं बरं होय होय खरंच आहे छान हां हो हो हो हो हो हो हो